हो मी ट्रेनचे वर्णन करू शकते हो मी नेहमी रेल्वेने प्रवास करते रेल्वे ही लोखंडाची बनलेली असते त्याचे सीट रबराचे असते रेल्वेचे चाक लोखंडी असतात त्याला खूप सारे साखळदंड असतात आपलं ट्रेनमध्ये बसलं की त्याचे त्याचे सीट स्पंजचे असतात त्याच्यामध्ये ए शीचे डबे असतात ट्रेनमध्ये सैनिकी लोकांसाठी वेगवेगळे ट्रेनचे डबे असतात आणि त्यांच्या खूप साऱ्या सुविधा असतात ट्रेनमध्ये एकवेळेस ट्रेनमध्ये बसले टॉयलेट बाथरूम सगळं काही आतच असते बाहेर निघायचं काम नाही पडत ट्रेनमध्ये एकदा बसलं की खूप लांबचा प्रवास असला तर ट्रेननं ट्रेननेच जायला पुरते बसनं वगैरे जायला पुरत नाही ट्रेन ही खूप लांब कुठपर्यंतही जाऊ शकते दोन दोन तीन तीन दिवस आपण ट्रेनमध्ये प्रवास करू शकतो प ट्रेनमधली सुविधा खूप छान असते